आमच्या बुद्धविहारामध्ये कार्तिक पौर्णिमा केल्या जातात त्यामध्ये लोकपूर् सहभाग केला जातात त्यामध्ये गायक संगीत सर्व काही केल्या जातात कव्हाला कव्वाली सुद्धा म्हटलं त्याचसाठी खूप लोक बाहेरून ठिकाणी आल्या जातात बाहेर बाहेरच्या ठिकाणावरून लोक खूप सारे येतात कमसे कम पाचशेच्या वर लोक मु लोक येतात ऐकासाठी कातीकपाती पूर्णिमा साजरी करण्यासाठी त्यांचे का कव्वाली ऐकण्यासाठी कव्वाली सुद्धा खूप छान असतात सकाळ सकाळी संगीत वगैरे असतात तिथे परित्रण पाठ वगैरे केल्या जातात आणखी सहा ते बा सं सहा ते सकाळच्या संध्याकाळचे सहा ते सं सकाळचे सहापर्यंत त्यात कव्वाल्या केल्या जातात लोक त्यापर्यंत तिथं बसल्या बसतात ऐकतात छान त्यांचं मनोरंजन घेतात आणि तसंच बुद्धविहारामध्ये चौदा एप्रिल चौदा एप्रिल हा खूप चांगला साजरा केला जातो बुद्धविहार म्हणूनच नाही तर हर ठिकाणी हर देशात हर राज्यात इकडे तिकडे चौदा एप्रिल साजरी केल्या जातात त्यांचा खूप उत्सव मनवल्या जातात बाबासाहेबांच्या याचा यांचा जन्मदिवसांचा डी जे लावल्या जातात त्यांच्या बारा वाजता त्यांचासाठी केक कापल्या जातात त्यांचा उत्सव म्हणून फटाके वगैरे फोडला फोडतात फटाके फोडतात लोक जमा होऊन त्यांचा मनोरंजन सुद्धा घेतात ना डि जे लावून नाच चांगला गाव गावा वगैरेमध्ये डी जे फिरवतात गाव पुऱ्या गावामध्ये असं फिरतात नाचता नाचता वगैरे आणि तसेच आमचं गणतीचं देवस्थान वगैरे आहे तिथे गणपती वगैरे बसतात लोक येतात बा दूर दूर ठिकाणचे दर्शन घेण्यासाठी येतात तिथे यात्रा वगैरे भरतात यात्रेमध्ये वगैरे फिरतात ज्यात च्या त्या अलगअलग त्याचे तोहार त्योहार असतात तेव्हा तिथे देवस्थानामध्ये येतात देवस्थानाचे दर्शन वगैरे घेतात दर्शन घेऊन त्यांच्या फूल वगैरे हे ते नारळ वगैरे चढवतात त्याचे पाया वगैरे पाकतात आशीर वगैरे घेता प्रसाद वगैरे घेतात त्या ते आणखी गणेशकुंड वगैरे आहे ति तिथेसुद्धा वगैरे बघतात तिथे वगैरे सर्व काही आहे तिथं गणपती अलगअलग ठिकाणचे गणपती राधाकृष्ण हनुमानजीचं वगैरे सर्व सर्व सर्वच काही आहे तिथं